मी माझी चित्रकला सुधारण्यासाठी चित्रकलेचा क्लास लावला माझ्या इथे चित्रकला असा एक क्लास आहे तो मी जॉईन केला आणि जे माझ्याकडं बेसिक नॉलेज होतं त्यातून मला फारसा काही उपयोग होत नव्हता कारण की मला चित्रकलेची आवड आहे आणि मला कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायची आवड आहे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला अडव्हान्स लेव्हलचं नॉलेज लागतं त्यासाठी मी अडवान्स लेव्हलचं नॉलेज घेतलं त्या क्लासमध्ये जाऊन चित्रकलेचा क्लास जॉईन केला की आपल्याला वेगवेगळे फायदे होतात जसं की आपल्याला तिथे समजतं की चित्र कसे काढावे चित्र काढताना कुठून सुरुवात करावे रंगसंगती कळते कोणता कलर कोणत्या कलरपाशी दिला जातो द्यावा हेही कळतं कोणत्या कलरमध्ये कोणता कलर मिक्स केला की हा कलर तयार होतो हेही कळते अशा बऱ्याच टिप्स आहेत ज्या आपल्याला क्लास लावल्यावर कळतं आणि कोणते ब्रश वापरावे चि कोणत्या चित्राला हेही कळतं जसं की झिरो पॉईंट फाईवचा ब्रश आहे झिरो पॉईंट एटचा ब्रश आहे असे वेगवेगळे ब्रश आहेत जे वेगवेगळ्या चित्रांना वापरले जातात समजा आपल्याला डोंगराला कलर द्यायचा असेल तर आपल्याला फ्लॅट ब्रश यूज करावा लागेल कारण की डोंगर मोठा असतो आपल्याला छोटा ब्रश वापरून चालणार नाही छोटा ब्रश लावला तर आपल्या त्या आपल्याला रंग द्यायला खूप वेळ लागेल फ्लॅट ब्रशने आपण पटकन रंग देऊ शकतो तर अशा वेगवेगळ्या टिप्स आपल्याला क्लास लावल्यावर कळतात आणि आपल्याला नॉलेजमध्ये भर पडते आणि कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं चित्रकलेचे भरपूर तंत्र आहेत जे आपण वा वापरून आपले चित्र आणखी सुंदर बनवू शकतो चित्रकलेला ज चित्रकलेच्या क्लासमध्ये आपल्याला भरपूर चित्र प्रॅक्टिस करायला देतात ते आपण प्रॅक्टिस केलं की आपण आपल्या कॉम्पिटिशनसाठी तयार होतो प्रॅक्टिस महत्त्वाची आहे कारण आपल्याला चित्रकलेमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर वारंवार आपल्याला चित्र काढत रहावे लागते मी आज ज्या क्लासमध्ये जाते त्या क्लासमध्ये खूप चित्र कशाप्रकारे चित्र काढायची चित्र काढताना कोणती पेन्सिल वापरायची कोणती पेन्सिल बरोबर आहे चित्र काढायला ते चित्र कुठून सुरुवात करायचं हे असं जर चित्र असेल तर इथून सुरुवात करायचं तसं चित्र असेल तर डाव्या उजव्या साईडहून असं चालू करायचं फुल असेल तर फुलाला आठ ते दहा पाकळ्या हवे आहेत त्याचा दांडा थोडा मोठ्ठा पाहिजे त्याची पानं जी फुलाची पानं असतात ती मोठ्ठी हवी आहेत जसं फुलाच्या पाकळ्या मोठ्ठ्या आहेत तसं दांडा आणि पानही मोठ्ठ पाहिजे अशा बऱ्याच टिप्स असतात ज्या आपल्याला क्लास लावल्यावर सुचतात